हॅलो अरे कारंजा बँकेमधून सदाफडे साहेब बोलताय का मॅनेजर म्हणून सर मी एवताबंदीवरुन बोलत आहे जगदीश घुमाते हा सर मी सर तुमच्या बँकेमध्ये आलो होतो सर मित्रासोबत तर मला लोन काढायचं होतं सर तर त्यादिवशी सर्व डॉक्युमेंट्स नसल्याकारणाने मी वापस आलो सर हा सर हा सर मला माहिती नव्हती सर डॉक्युमेंट्सविषयी हा सर काय हा सर काय काय फॉरमॅलिटी आहे मला माहीत नव्हतं सर तर मला जाणून घ्यायचं होतं मला लोन काढायचं होतं सर हा सर सर म हा मला घर बांधण्यासाठी लोन काढायचं होतं सर मला सर जास्त नव्हे तर वीस एक लाखापर्यंत पाहिजे होतं सर लोन कारण तुम्हाला तर माहीतच आहे का आजकाल सर घर बांधणं काही सोप्पी नाही आहे आणि सर ज जॉब करणाऱ्यासाठी सर एवढं काही सोपं काम नाही आहे घर बांधणे म्हणजे सर मी प्राध्यापक आहे कॉलेजवर हा सर सर मला चा चाळीस हजारापर्यंत मिळते सर खूप दिवस झाले सर ह्या नोकरीवर आहे मी प्राध्यापक म्हणून हा हा सर अच्छा अच्छा सर हा सर नाही नाही सर वीसच लाख हवं होतं हा हा सर हा सर बोला हा सर अच्छा अच्छा हो सर मिळून जाईल ना सर सर मला त्या त्यांच्या टक्के हे सांगा सर काय व्याज लागेल कशी लागेल महिन्यावारी द्यावं लागेल की वर्षावारी आहे काही सांगा सर त्याविषयी अच्छा अच्छा हा सर काही डॉक्युमेंट्स वगैरे काय काय लागेल सर अच्छा अच्छा मी लिहून घेतो सर हा हा सर

अच्छा अच्छा

हा अच्छा अच्छा हा सर ठीक आहे सर मी हा हा सर ठीक आहे मी व्यवस्था करेन सर या कागदपत्रांची अच्छा अच्छा ठीक आहे सर